मी सात जुलै दोन हजार बावीसला झोमॅटोवरून मेझानाईन या हॉटेलमधून एक ऑर्डर प्लेस्ट केलेली त्यामध्ये माझा ऑर्डर नंबर होता एक सात दोन नऊ आठ सात नऊ सात आठ त्यामध्ये मी साधारण साडे सातशे रुपयाची ऑर्डर केलेली त्यामध्ये चार रोटी दोन भाज्या आणि एक बिर्याणी असं साधारण तीन माणसांसाठीचं ऑर्डर केलेलं तर ऑर्डर केल्यानंतर तिथे टायमिंग साधारण डिलिव्हरी होण्यासाठी तीस मिनटाचा दाखवलेला तर मी जे जी काय ऑर्डर दिलेली होती तर त्यानुसार वेळेत म्हणजेच अर्ध्या तासामध्ये गरमागरम जे काही ऑर्डर केलेल्या वस्तू होत्या त्या डिलेवरी बॉयने आणून योग्य पत्त्यावर आणून दिल्या कुठच्याही प्रकारचा मध्ये वेळ गेला नाही ऑन टाईम आणि वेळेत डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे मी झोमॅटोचा पण आभारी आहे त्याचप्रमाणे जी ऑर्डर मेझॉनाईन या हॉटेलकडून मिळाली म्हणजे डिलिव्हर झाली ते स् ऑन टाईम झाल्यामुळे सगळ्यात चांगली सर्विस असल्याचं मला वाटतं आहे आणि जे वेळेत दिल्या वेळेत दिलं आहे ते सुद्धा चांगलं आहे आणि जी खाण्याचे जे पदार्थ होते तर त्यांची चव सुद्धा चांगल्या प्रकारे होती कुठच्याही प्रकारचं त्याच्यात त्रास होईल किंवा अन्य असं हे नव्हतं की योग्यच चव असलेलं खाणं आणि जी काही ऑर्डर होती तीच ऑर्डर आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑन टाईम डिलिव्हरी झाली त्यामुळे हा माझा सकारात्मक अभिप्राय आहे